राज्यातील पाहणारी सर्वात चांगली आकर्षण स्थळ म्हणजे मी पाहिलेली चिखलदरा चिखलदरा हे स्थळ खूप प्रेक्षणीय आणि आणि नैसर्गिकसुद्धा आहे तिथे गेल्यानंतर निसर्गाचा जो अनुभव आहे तो काही वेगळाच येतो निसर्गामध्ये आपण जात असताना ढगाळ वातावरण जर असले तर आणखीच खूप काही मजा येते जसे जणू काही ढग आपल्या डोक्यालाच लागतात असं आपल्याला वाटते तिथे पूर्वज काळातील महाभारत काळातील खूप काही गोष्टीसुद्धा आहे जसे की भू भीमकुंड वगैरे तिथे भीमानी हा धुतले होते एका राक्षसाला मारून ते भीमकुंडसुद्धा आहे तसेच तेथील पर्यटन स्थळामध्ये डबल क्रॉसिंग आवाज येणे आणि पंचवटी वगैरे खूप काही स्थळ आहे त्यामुळे चिखलदरा हे स्थळ खूप पर्यटन आणि नैसर्गिक स्थळ आहे